माझं जे काम आहे ते मार्केटिंगचं काम आहे मी फन फूड एंटरटेन्मेंट याच्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत असतो माझं जे काम असतं ते वर्षाच्या आठ महिने हे चालू असतं परंतु पावसाळ्यामध्ये त्याला खूप असा रिस्पॉन्स नसतो जेव्हा आठ महिने आठ महिने माझं काम चालू असतं तेंव्हा माझ्या खिशामध्ये खूप सारे पैसे असतात एव्हरी डे मी दोन दोन हजार अडीच हजार तीन हजार रुपये असे पैसे कमवतो आणि त्यावेळेस जेव्हा मी आत्ता सध्या तर पावसाचे दिवस चालू आहेत ही गोष्ट साधारण दोन दोन अडीच महिन्यापूर्वीचीच असेल की जेव्हा माझ्या खिशामध्ये पैसे असतात तेव्हा जे माझ्या जवळचे मित्र असतील जवळचे तर ते मुळी मुळीच नव्हते मी असं मानत होतो की हे माझे जवळचे मित्र आहेत तर मी कमवलेले जे पैसे होते संध्याकाळी उठून त्यांच्यावर खर्च करायचो बरोबर स्वतःसाठी मी काही ठेवायचो नाही तर आत्ता सध्या माझं काम चालू नाही आहे सध्या माझं काम जे आहे ते बंद आहे तर मी दोन महिन्याआधी जर कोणाला कोणी माझ्याकडून हजार रुपये मागिलते किंवा पाचशे रुपये मागितले तर मी एका शब्दावर त्यांना खिशातनं काढून द्यायचो पण आत्ता ज्यांना मी दिलेले पैसे आहेत की त्यांना वेळेवर मी उपयोगी आलेलो आहे त्यांच्यापैकी एकाला मी बोललो की मला दादा तू फक्त शंभर रुपये दे मी तुला संध्याकाळी रिटर्न करेल तर त्याच्याकडे पैसे असूनही त्याने मला नाही बोलला तर याच्यावरून मी एक शिकलो की आपल्या खिशामध्ये जेव्हा पैसे असतात तर ते खूप जपून सांभाळून ठेवायचे असतात अवघड प्रसंगी आपल्याला तेच पैसे कामात येतात याच्यामधून मी एक धडा असा शिकलेलो आहे की बचत ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि विनाकारण आपण आपल्या मेहनतीचा पैसा कुणावर पण खर्च करू नये आणि कमवलेल्या पैशांची उधळमात करु नये